भारतात बरेच योगगुरू आहेत त्यात पतंजलीचे रामदेवजी बाबा त्याच्यानंतर आर्ट ऑफ लिविंगचे श्री श्री रविशंकरजी नंतर ईशा फाऊंडेशनचे जग्गी वासुदेव ज्यांना आपण सदगुरू म्हणतो असे बरेच योगगुरू आहेत आणि आमच्या नासिकमध्ये जे आहेत योग विद्या गुरुकुलचे विश्वनाथ मंडलिक विश्वास मंडलिक गुरुजी तेही आहेत त्यातं जे नाव सगळ्यात जास्त जे नावाजलेले गुरू आहेत ते रामदेवजी बाबाच आहेत त्यांनी बऱ्यापैकी भारतामध्ये योगाचा प्रचार प्रसार केलेला आहे त्यांचा हरिद्वारला मेन सेंटर आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात त्यांनी त्यांचे योग योगा सेंटर असतील किंवा पतंजलीची शॉप असतील ते ओपन केले आहेत आणि रोज सकाळी पाच वाजता आसतात टी व्हीवर ते योग शिकवतात त्यामुळे बऱ्यापैकी खूप जास्त प्रमाणात लोकांना साध्या पद्धतीने योग समजला आहे आणि उपलब्ध झालेला आहे तो कोणासाठी असा हे ठेव ठेवलेलं नाही की आपल्याला कोर्सच करावं लागेल किंवा काय बऱ्यापैकी बाबांनी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत योगाचे कोर्सेस योगा असेल प्राणायाम असेल सकाळी सकाळी आ आस्था टी वी लावलं तर आपल्याला लक्षात येतं की कसा योग करायला हवा कसा प्राणायाम करायला हवा ठीके जे प्रॉप्पर जर आपण कोर्सेस केले तर आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं कारण आपल्याकडे लक्ष देणारं कोणीतरी असतं ती बरोबर करतो आहे किंवा चुकीचं करतो आहे पण ठीक आहे जर आता प्रत्येकाला कोर्सेस करणं शक्यच होईल असं नाही आहे म्हणून टेलिव्हिजनच्या माध्यमातून रामदेवजी बाबांनी खूप जास्त प्रमाणात योगाचा प्र प्रचार प्रसार केला आहे आणि प्रत्येकापर्यंत योग हा रामदेवजी बाबांमुळेच पोचलेला आहे हे आप मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो आणि जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि एकवीस जून हा योग डे चालू केला तेव्हापासून पण खूप जास्त प्रमाणात योगाचा प्रचार प्रसार झालेला आहे त्यामुळे भारतात आधीच योगाचे जीममध्ये थोडासा आपण म्हणू शकतो की लुप्त झाला होता योग वगैरे पण आता दोन हजार चौदापासून बऱ्यापैकी परत योग हा फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी मानसिक स्वास्थ्यासाठी हा चांगला सगळ्यांपर्यंत पोचलेला आहे योगाचा मानसिक स्वास्थ्यावर खूप चांगला परिणाम होतो आणि ते सगळ्यांनी योग करायला हवा ये स यासाठीही आपले जे मी तुम्ही नाव सांगितले चार नाव पतंजलीचे रामदेवजी बाबा आर्ट ऑफ लिविंगचे श्री श्री रविशंकरजी ईशा फाऊंडेशनचे सदगुरू आणि योग विद्या गुरुकुलचे आमचे विश्वासराव मंडलिक गुरुजी हे सगळे योगाचे प्रचार प्रसारकच आहेत आणि चांगल्या पद्धतीने योगाचा प्रचार प्रसार हा पूर्ण भारतात नाही तर पूर्ण जगात हे लोक करता आहेत त्यामुळे चांगली गोष्ट भारतात होते आहे धन्यवाद